हॅलो आथर्व ट्रॅव्हल एजन्सी का हां सर आम्हाला फॅमिली ट्रिप काढायची होती एक उडुपीला हां तर मग त्याबद्दल काही माहिती देऊ शकता का आपण

ओके

ओके

बरं मग एक एकूण या ट्रीप किती दिवसाची असेल ओके त्याचं बजेट काय होईल पर पर्सन आम्ही आता टोटल दहाजणं आहे सर एका फॅमिलीमधून हां

ओके मग ओके आणि काय काय बघणार तुम्ही

ओके मग ते हॉटेल वगैरे त्यांचे रूम्स वगैरे काय सगळ्यांना मिळून एक असतील का प्रत्येकाला वेगवेगळे असे रूम वगैरे दिली जाईल

ओके मग जेवणाची वगैरे ते सोय उत्तम असते ना म्हणजे जेवणाची कॉलिटी असेल नॉन वेज नॉन वेज हां हो हाय ना नक्की चांगलं हां आणि आपण फिरायला वगैरे जाणार मग ते याच्यासाठी गाडीचं वगैरे प्लॅनिंग करायला लागेल तिथून हॉटेलपासून त्या स्पॉटपर्यंत ओके हां मी सांगतो पहिलं प्लॅनिंग वगैरे घरी करून आणि जर का काही कॉस्ट वाढणार असेल तर म्हणजे आम्ही एखादं पॉईंट जर वाढवणार असेल तर कॉस्ट वगैरे चेंज होईल का हां हां हां ओके मग इथून कसं बसने जायचं का ट्रेनने वगैरे ओके हां हां आणि तिथे स्पॉट्सला गेल्यावर आपल्याला हे एजंट वगैरे मिळेल का म्हणजे माहिती गाईड माहिती तीन द्यायला गाईडसुद्धा तुमचं हां ओके ठीक आहे सर मग अजून अजून काही माहिती लागली तर हा तुमचाच नंबर आहे ना सर ठीक आहे मी फॅमिलीमध्ये डिस्कशन करतो आणि तुम्हाला कॉल करतो ओके सर थँक्यू